हो नक्कीच नक्कीच मुळात मराठीमधला बहुतांश पुस्तकांचा विक्रीचा जो प्रकार आहे तो सरकारी संस्थांवर अवलंबून आहे जसं की सरकारी ग्रंथालयं किवा सरकारकडून ज्यांना अनुदानं मिळतात अशी खाजगी काही संस्था महाविद्यालयं वगैरे आणि याच संस्था ती पुस्तकं एक प्रकारे विकत घेतात त्यामुळे सामान्य वाचक हा फार कमी वेळा पुस्तक विकत घेऊन वाचतो तो बहुतांश वेळा या ग्रंथालयातनं किंवा या खाजगी संस्थातनंच पुस्तक विकत घेऊन वाचत असतो आणि त्या त्याचा दुष्परिणाम एक असा होतो की वाचकांना नेमकं काय आवडतं हे नेमकं कोणाला कळतच नाही कारण की वाचक त्यासाठी पैसे खर्च करायला तयार नसतोच आणि पुस्तकांच्या आवृत्त्यांबद्दल बोलायचं तर जितके पुस्तकं या सर सरकारी किंवा खाजगी स सरकारकडून अनुदानित या खाजगी संस्थांना विकल्या जाऊ शकतात त्या हिशोबातच प्रकाशन संस्था या आवृत्त्या काढतात चारशे प्रती पाचशे प्रती तीनशे प्रती त्यातल्या दोन अडीचशे प्रती अडीचशे तीनशे प्रती या सरकारी किंवा सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या खाजगी संस्था यांना विकल्या जातात आणि थोड्याफार प्रती या वाचक विकत घेतो तेही पुणे मुंबई अशा मोठ्या शहरातच बाकी शहरामध्ये पुस्तक विकत घेऊन वाचणे ही पद्धतच जवळपास नाही आणि त्या आणि त्यामध्येही अनेक वेळा राजकारण असतं असं दिसतं की जसं की आता स सरकारी संस्था कुठले पुस्तक विकत घेणार यासाठी ते यादी जाहीर करतात तर ती यादी जाहीर करताना त्याच्यात अनेक वेळा राजकारण होऊ शकतं की हेच पुस्तक त्यामध्ये हवं आता समजा एखादा लेखक असेल की त्याचं सरकारी संस्थांवर वर्चस्व आहे तो त्याचं स्वत चं पुस्तक त्या सरकारी पुस्तक शिफारशींच्या यादीमध्ये टाकू शकतो म्हणजे त्याची एक आवृत्ती विकल्या जाईल सरकारी पैशातनंच तर अशा प्रकारे यामध्ये अनेक दुष्परिणाम किंवा त्रुटी आहेत आ अर्थात अशा परिस्थितीमध्ये अनेक व्य प्रकाशन संस्था आहेत ज्या फक्त वाचकांवर अवलंबून आहेत आणि त्यांनाही प्रतिसाद मिळतोच असं काही वाईट नाही पण ते प्रमाण खूपच कमी आहे असं वाटतं